आमच्या धाराशिव जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या जत्रा म मिळा अशे भरवले जातात त्या ठिकाणी धार्मिक जत्रा या खूप मोठ्या प्रमाणात असतात धारशिव जिल्ह्यामध्ये येडेश्वरी जी देवी आहेत त्यांची एक खूप मोठी जत्रा त्या ठिकाणी येरमाळा या गावामध्ये भरली जाते त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात उत्साहात जत्रा साजरा केला जातो त्या देवीचा पालखी मार्गे मिरवणूक केली जाते तीन ते चार दिवस तो जत्रा चालतो त्या ठिकाणी पूर्ण महाराष्ट्रातून सगळ्या संस्कृतीमधून सग वेगवेगळ्या भागामधून लोकं त्या ठिकाणी दर्शनासाठी त्या जत्रेचाला आनंद घेण्यासाठी येत असतात त्या ठिकाणी लहानपणीच्या आम्ही लहानपणीपासून त्या जत्रेमध्ये सहभागी होतो लहानपणीपासून आम्ही त्या ठिकाणी जात असल्यामुळे आम्हाला लहानपणापासून त्या ठिकाणीच्या गोष्टीचं आकर्षण आहे ज्या प्रकारचे तिथे खेळ येतात त्या प्रकारच्या तिथे वस्तू येतात खााण्यापिण्याच्या गोष्टी असतात त्या सगळ्या अनुभव करण्या्साठी सगळ गोष्ट आनंद घेण्यासाठी आम्ही दरवर्षी आवर्जून त्या जत्रामध्ये भाग घेतो असतो देवीच्या दर्शनासाठी जात असतो तर अशा प्रकारे आम्ही त्या जत्रे आणि देवीच्या धार्मिक स्थळाचा आम्ही भेट देतो